मी एक विद्यार्थी आहे तर मी हे सामाजिक विविधता म्हणजे जो एक अ समकालीन भारत हा एक जो विषय आहे ते मी पुस्तक वाचलं अन ते पुस्तकामधे आठ प्रकरणं आहेत त्यामध्ये सामाजिक विविधता त्या विविधतेचे स्तर आहेत त्याच्यामध्ये भाषिक विविधता कशी झाली किंवा प्रांतिक विविधता कशी झाली ह्या गोष्टींचा पुरेपुर असा सारांश त्याच्यानंतर ज्ञानरचनावाद का आहे समाजामध्ये आपण कसं वावररलं पाहिजे संस्कृती कशी जपली पाहिजे याज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या या पुस्तकातून मला पाहायला मिळाल्या आणि यामध्ये काही गोष्टी मी वाचल्या ज्या मी माझ्या माझ्या कल्पनेने मी घरी पण वापरल्या म्हणजे सणासुदीना एकत्र येणं किंवा त्या सणांना काही त्या गोष्टींचा त्या पुस्तकातल्या वाचलेल्या गोष्टींचा मी अर्थ लावला अन ते मी माझ्या दैनंदिन जीवनामध्ये वापरात आणलं त्याच्यानंतर मी ग्रंथालयामध्ये बरीच पुस्तकं अशी घेतली त्याच्यामध्ये सावलीची सोबत म्हणजे आपली जी सावली असते त्याची सोबत असते आपल्याला म्हणजे इतर व्यक्तीपेक्षा सावली ही आपल्याला नेहमीच सोबत देते हे एक पुस्तक मी वाचलं अन ते ती एक कादंबरी आहे तर ती मी म्हणजे कादंबरी वाचल्यानंतर देखील मला बऱ्याच अशा कल्पना वाटल्या की आपण आपला म्हणजे त्यातून माझा आत्मविश्वास मी एक मी आत्मविश्वासपूर्वक बोलू शकते त्याच्यानंतर मी वागू शकते किंवा एखाद्याला मी प्रतिउत्तर करू शकते हे मी या वाचनातून शिकले त्याच्यानंतर माझ्या काही कल्पना आहेत जीवनाविषयीच्या त्या मी या पुस्तकातून बघितल्या आणि वाचल्या त्याच्यानंतर मी बरीच पुस्तकही ग्रंथालयातूनच घेते कोणत्याही वाचन क्लबमध्ये मी जायचं असं निश्चित नव्हतं पण मी एक करवीर वाचनालय कोल्हापूर आहे तिथं भेट दिली अन् त्यामदे मी बघितली जवळजवळ पाच ते सहा हजार पुस्तकांचा डेपो तिथं मला पाहायला मिळाला अन् त्या ग्रंथालयामध्ये कोणतंही पुस्तक तुम्हाला जे हवं आहे ते मिळालं जातं आणि तिथं म्हणजे इलेक्ट्रॉनिक वस्तू म्हणजे संगणकाच्या माध्यमातून किती पुस्तकं आहेत काय आहे कोणत्या कपाडामध्येे कोणतं पुस्तक आहे हे सर्व माहिती ती या कवीर वाचनलयामध्ये दिलेले आहे आणि मी तिथं ती भेट दिली आणि मग त्या क्लबमध्ये मी सामील झाली